हॅलो सुनील फोन तुझ्या फोन बऱ्याच दिवसांनी केला तुला कारण कॅब मला हवी होती इतके दिवस कुठे काही जाणं होत नव्हतं पण आता मात्र आम्ही पाच सहा जणं जरा पुण्याच्याजवळच एका मुळशीला चाललोय तर पाच सहाजणं आहोत आम्ही पण आम्ही सगळे सीनियर सिटिजन आहोत कार नेहमी आम्ही तुझ्याकडून घेतो आणि तुझे ड्रायव्हर आणि कारही चांगल्या असतात तर आम्ही सहाजणं सिनियर सिटिझन जाणार आहोत बायका पुरुष असे सगळे एकत्र आहोत आम्ही तर तुझ्याकडून कार मिळू शकेल का बरं बरं आणि कार तुझी नेहमी चांगली असते पण ह्यावेळी आम्हाला थोडी मोठी कार दे कारण सिनियर सिटिझन आहेत त्यामुळे चढणं उतरणं सोपं झालं पाहिजे सगळ्यांना त्यामुळे कमी उंचीची अशी त्यांना नीट बसता येईल प्रशस्त अशी अशी एक मग आम्हाला कॅब पाहिजे तर कधी आम्ही जाणार आहोत रविवारी सकाळी सात वाजता आम्ही निघणार आहोत तर त्यानुसार पावणे सात वाजता आम्ही आमच्या मेन गेटपाशी तू ये आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही सगळे एकाच सोसायटीतली माणसं आहोत त्यामुळे आमच्याच मेन गेटपाशी ये बाकी कोणाला कुठे वेगळ्या ठिकाणाहून पिकअप नाही करायचं आहे त्यामुळे आमच्या इथेच आम्ही जमू सगळे आणि मग आपण जाऊ आम्ही सातहीजणं तिथे बरोबर पावणेसातला हजर असू तर पावणेसातला तू तुझी कॅब आणि ड्रायव्हर असं पाठव आणि त्या कॅबचा नंबर आणि ड्रायव्हरचाही नंबर तू मला आधीच पाठव आधल्या दिवशी रात्री म्हणजे उशीर झाला तर मला डायरेक्ट त्या ड्रायवरला कॉन्टॅक्ट करता येईल आणि सगळे सिनियर सिटिझन आहेत त्यामुळे मध्ये एखादा हॉल्ट असू असणारे आपला जरी जवळ जायचं असलं तरी आणि येताना पिंपरीला आपल्याला मुळशीला जायचं आहे आणि मुळशीला तिथे आम्ही दिवसभर राहणार आहोत आणि साधारण सात लोक असतील सकाळी सात वाजता निघायचं आहे आणि साधारण संध्याकाळी सातपर्यंत आपल्याला परत यायचं आहे तर अशी दिवसभराची ट्रिप आहे त्यामुळे ड्रायव्हर हा आम्हाला चांगलाच पाहिजे अनुभवी ड्रायव्हर पाहिजे कारण सगळे सीनियर सिटिझन आहेत रॅश ड्रायविंग नको आहे आणि असा जर चांगला ड्रायव्हर आम्हाला मिळाला तुमच्या म्हणजे मिळतोच नेहमी म्हणूनच मी डायरेक्ट तुलाच फोन केला कारण तुझ्याकडून मला नेहमीच चांगली गाडी आणि ड्रायव्हर मिळतो त्यामुळे बरेच दिवस मध्ये गेले पण ठीक आहे बरेच दिवसांनी आज फोन करतेय पण तू ते निश्चित मला चांगली कार आणि ड्रायव्हर देशील याची खात्री आहे म्हणून तुला केला मी आधल्या दिवशी परत तुला रिमाइंड करीन त्यामुळे तू आधल्या दिवशी मला कॅबचा नंबर आणि ड्रायवरचाही नंबर नाव मला सगळं पाठव तर ठीक आहे पाठवशील ना ओके थँक्यू